सर आता सध्या तरी भारतातली शिक्षणपद्धती खूप वेगळी होत चालल्या म्हणजे आधी आपल्याकडे शिक्षण म्ह याला एव जास्त महत्व नव्हतं मग तेव्हा पूर्ण म्हणजे कामगारवर्ग वर येत होता म्हणजे काय होत होतं जर बेसिक शिक्षण नाही भेटलं नॉलेज तर रोगराई पसरत होती त्यानंतर काय बेसिक नॉलेजच भेटत नव्हतं की कोणत्या योजना आहेत सरकारच्या ज्याने आपण जोडलेले राहू शकतो ज्याने आपल्याला काय फायदे आहेत वगैरे ते भेटत होतं पण मध्यंतरी एक चांगलं होतं की सरकारने सगळ्या ठिकठिकाणी एज्युकेशन पोचवण्यासाठी प्रयत्न केला ठिकठिकाणी शाळा ओपन झाल्या बऱ्यापैकी आणि फ्री शिक्षण आणि पोषण आहार त्याच्यामध्ये भरपूर चांगला मुद्दा होता पोषण आहारामुळे शे जेवण वगैरे भेटत असल्यामुळे ती सगळी जेवढे स्टुडंट्स आहेत तेवढे अटेंड करत होते क्लासेस आणि त्यांना एक प्रायमरी टिचिंग भेटत होती प्रायमरी टिचिंगमध्ये त्याच्यामध्ये काय होतं की एक आपल्या रोजच्या दिनंगिंग दैनंदिन जीवनापासून जे का टिनेजपर्यंत जेवढ्या गोष्टी इम्पॉर्टन्ट असतात की आपल्याला ते समाजामध्ये कसं बिहेव वगैरे वगैरे पाहिजे त्याच्यामध्ये काय काय आपल्याला प्रत प्रतिसाद दिला पाहिजे कुठच्या गोष्टी चांगल्या आहेत कुठच्या गोष्टी वाईट आहेत कोणती गोष्ट संगत कशी करावी काय कसं वागलं पाहिजे समाजामध्ये त्या गोष्टी होत्या पण आत्ताचं बघता आत्ताचं बघता बऱ्यापैकी सगळं हे होत आहे म्हणजे प्रायवेट वा प्रायव्हेटिजम वाढल्यामुळे तेवढं महत्त्व उरलं नाही हे जो तो बघावं जे जे त्यांच्याकडे जेवढा मालमत्ता आहे त्यातनुसार ते त्यांचं शिक्षण चूज करतात म्हणजे ते त्या दिशेने वळत आहेत मग उरले मराठी शाळा त्या संख्येनुसार बंद होत चालल्या आहेत त्याची संख्या संख्या जर त्यांना खूप कमी असेल तर त्यांना सरकारकडून बंद करतात सरकारला पण त्याच्यावरती काही इलाज नाही कारण त्याच्यामध्ये जास्त श्टुडंट जात नाही आहेत श्टुडंट जात नसल्यामुळे तेवढेच जर ए दो एक दोन शिक्षकां स्टुडन्टसाठी एक पूर्ण शाळा चालू होत असेल आता ते एक श दोन शिक्षक जात असतील तर त्यांचं वेतन वगैरे त्याचं त्या शा शाळेचं लाइटबिल त्या शाळेचं मेंटेनन्स वगैरे ते सरकारलाही परवडत नाही आहे पण आणि एखाद दुसऱ्या बाजूला बघितलं तर आपल्या आपल्या जे प्रायवेट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते त्यांना हेच जे आपले मंत्री आहेत जे काही गोष्टी आहेत त्या मोठमोठे पॉलिटिशियन्स आहेत त्यांचेच ते प्रायवेटिजम आहेत मग त्यामध्ये त्यांनीच शाळा त्या खोलल्या आहेत त्यांनीच ते शिक्षणसंस्था खोलल्या आहेत आणि तिथे चांगलं एज्युकेशन भेटत आहे मग या मागे जो गरीब वर्ग आहे तो मागे पडत चालला आहे आणि त्या मागे पडत चालल्यामुळे तिथे कुठे तरी एक निगेटिव फीडबॅक सरकारला जात आहे की काही गोष्टी तिथे पोचत नाही जिथे त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केला होता पोचवण्याचा आणि बऱ्यापैकी आत्ता काही तरी तो ह्यावरती तोडगा निघाला पाहिजे की जे प्रायवेटिजम आहे ते कुठे तरी थांबवलं पाहिजे आणि जिथे सरकारने जे प्रायमरी एज्युकेशन पहिल्यांदा सुरु केलं होतं जो जी योजना होती सरकारने आणली होती की प्रत्येकाला एक प्रायमरी शिक्षण भेटलं पाहिजे ते शिक्षण कुठे तरी मिळालं पाहिजे पण त्यामध्ये पण खूप हे अडचणी येत आहेत त्यांना कारण जी शिक्षणसंस्था चालली आहे ती प्रायवेटची शि शिक्षणसंस्थांमध्ये जे जी चालवत आहेत तेच तेच ती प्रायवेट शिक्षणसंस्थेला आढावा दे हे देत आहेत स्वतः म्हणजे तेच शिक्षणसंस्था मोठी होण्याचे प्रयत्न चालू आहेत मग अडलाय तिथे सरकारचा प्रश्न तर त्यांनी एक लक्ष देऊन त्याच्यावर तोडगा काढावा